इथे असे काही पर्यटन ठिकाणे आहेत तिथे लोकांची खूप गर्दी असते चिखलदरा मेळघाट न नागझिरा राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मुक्तागिरी चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण असून येथे खूप विविध पॉईंट्स आहेत देवी पॉईंट्स पंचबोल पॉईंट पंचबोल पॉईंटला एकदा आवाज काढला तुम्हाला दोन त्याचं दोनतीन वेळा रिफ्लेक्शन येतं मुक्तागिरी येथे जैनांची जैन मंदिरे आहेत नवेगाव नागझिरा राष्ट्रीय उद्यानात तुम्हाला विविध प्राणी पक्षी पाहायला मिळतात तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे विविध व वाघांची संख्या खूप जास्त असून वाघासोबतच इतर प्राणी पक्षीही पाहायला मिळतात